हॅलो बोला नं सर वत्सल सु हां हां बोला हां सर बोला तांदूळ तांदूळ बासमती आहे इंद्रायणी येतं कोलम येतं कोपन पण आहे बासमादेरे तुम्हाला आता ते ब् अठ्ठ्याहत्तर रुपये पाच पैसे पडतं आहे हाय कॉलिटीमध्ये एक किलो आणि लोमध्ये म्हणलं तर अडुसष्ट पैसे पा पाच पैसे पडतात तां दूळ तुम्हाला बघा सर इंद्रायणी ठीक राहील सेंटेड पण आहे व्यवस्थित राहील गहू कोम् आता आपले आता असेस लोकलचे तर नाहीतच चांगलेच ब्रँड आहेत बाबा ब्रँड वगैरे दुसऱ्या आयच्या ऑदर कंपनीचे आहेत हान्सो एक आहे

स्नॅक्समध्ये काय पाहिजे नेमकं हां सर चिप्स आहे वेप्पर्स आहे लेस आहेत न् नवीन म्हणजे नवीन प्रकारे फोटॅटोस्टेट हां टेस्टेड पोटॅटोज् प् पोटॅटोज् पण आहेत मॅगी आहेत न्यूमध्ये आलेल्या शॉम्पू ज् ऑल कंपनीच् ॲव्हेलेबल आहेत शॅम्पूचे सोप पण आहे सोप पण आहे

स्विट चॅट हं स्विट्स स्विटसाठी चॉकलेट्स आहेत डेरी मिल्क वगैरे आहेत भरपूर प्रकारच् चॉकलेट आहेत तुम्हाला शुगअ फ्री चॉकलेट पाहिजेल भेटून जातील मोठ्याल् म् मोठ्यांना पाहिजे असेल तर क् हं

हां ते पण आहे सर सगळं आपलं सुप्पर मार्केटमध्ये सगळं ॲवेलेबल आहे हां स् सगळं

ना ही ते नाही आहे आपल्याकडं ॲव्वेलेबल बॅग्स वगैरे आहेत कप्स वगैरे मिळून जातीन बिस्किटं वगैरे सगळं टोटल नाही परफ्युमचं हं कॉस्मे काही मी नाही तेवढं आपलं घरात जेवढं लागतात ते ऑईल वगैरे पावडर नॉर्मर ते आहे एकशे आठ रुपये हां आपण होलसेलमध्ये घेतलं तर ते वजीराबाद ब्रिजच्या बाजूला हां हां ठीक आहे या सर